जेव्हापासून मी खेळायला सुरवात केली बघायला गेलं तर क्रीडाउद्योगात खूप सारा बदल झाला आहे बघायला गेलं तर आमच्याकडेच आमच्या घराच्या बाजूला एक खूप मोठंस ग्राउंड आहे सर्टिफाय ग्राउंड म्हणतात त्याला तिकडे खूप सारे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि ते खूप मोठं ग्राउंड आहे जसे क्रिकेट फुटबॉल खूप सारे खो खो आणि खूप साऱ्या अलग अलग पद्धतीचे नवीन नवीन वेगवेगळे गेम्स असतात जे की आयोजित करतात आणि याच्यात बक्षीस आणि खूप सारे चांगले चांगले प्रायजेस ठेवतात जेणेकरून खूप सारे लोक विद्यार्थी माणसं खूप सारे खूप सारे सहभागी होतात जेणेकरून त्यांना खेळण्यासाठी अजून एक प्रोत्साहन मिळते आणि एक आनंद मिळतो जवा तर बघायला गेलं तर क्रीडामध्ये खूप सारा आता नवीन नवीन बदल झाला आहे क्रीडामध्ये बघायला गेलं तर खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी पॉलटिक्स राजकारणीय लोक मोठे मोठे माणसं खेळामध्ये इन्व्हेस्ट करतात गुंतवणूक करतात ज्यामुळे खेळामध्ये आजकाल खूपच सारे प्राईज वाढलेली आहे खेळामध्ये लोक खूप सारे पुढे गेलेले आहेत खेळामध्ये लोकांनी खूप सारे यश मिळवलेले आहे जेणेकरून खेळामध्ये पण आता सारा खूप सारा पैसा आला आहे खेळामध्ये बघायला गेलं तर खेळ आपली बॉडी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बनते आणि क्रीडा व्यवसायामध्ये खूप साऱ्या लोकांनी खूप साऱ्या चांगल्या पद्धतीने चांगल्या चांगल्या पोजीशनवर गेले आणि क्रीडास्पर्धामध्ये खूप साऱ्या चांगला आता पैसा यायला लागला आहे क्रीडा स्पर्धामध्ये खूप सारे डेव्हलपमेंट झालेले आहेत बऱ्याचदा जागोजागी आपल्याला खेळ दिसतात आयोजित दिसत आहे कार्यक्रम दिसतात जेणेकरून त्यांना नाव पैसा फेम इज्जत सगळं काय भेटतं आणि लोकांची जी बॉडी असते ती सुद्धा चांगली तंदुरुस्त राहते आणि जेणेकरून ज्यांना अभ्यासामध्ये इंटरेस्ट नाही ते खेळामध्ये येतात आणि खेळामध्ये सुद्धा पैसा कमवू शकतो ठीक आहे धन्यवाद एवढंच बोलायचं होतं